हां मीच आहे बोला ना हो खूप वरायटीच्या साड्या आहेत मॅडम आमच्याकडे तुम्हाला जशा प्रकारची पाहिजे तशा प्रकारची भेटेल हा हो भेटेल मी तुम्हाला काही साड्या सजेस्ट करते त्यातल्या तुम्ही बघू शकता माझी पण एक वेबसाईट पण आहे मी तुम्हाला ल लिंक शेअर करेन तुम्हाला जर कस्टमाईज करून घ्यायची असेल तर ती पण होईल आणि आमच्याकडे तशा भरपूर व्हरायटी तुम्हाला त्यातून सुद्धा आवडू शकतील आणि काही आम्ही आम्ही काही घागरे सुद्धा बनवलेले आहेत बांधणीतले ते पण तुम्हाला खूप आवडतील हो हो कापड पण भेटेल आणि शिवून पण भेटेल आमच्याकडे दोन तीन प्रकारचे लेहेंगे भेट भेटतात शिवून कापड पण आमचंच असतं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाईज करून घेऊ शकता मटेरियल आमच्याकडे आमच्याकडे जास्त सुरती सिल्क चालतं ते त्यां त्याच्या खूप मस्त साड्या साड्या भेटतं तुम्हाला हो हो मॅम ती तर आमची नंबर वन साडी आहेत कोणालाही विचारा तुम्ही आमच्याच दुकानामधल्या साड्या बाया खूप घेतात हो हो मॅम आम्ही एका टाईमाला पण पाचशेपेक्षा जास्त साड्या सुद्धा डिलिवर करू शकतो

हां स्टोअरला मग तुम्हाला यावंच लागेल व्हिजिट करायला तुम्हाला जसं जसं कापड पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता आणि साईज पण घ्यावं लागते ना हा हा नंबरच वॉट व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक करू शकता मला तुम्ही मला तुमची ऑर्डर कन्फर्म करून वॉट्सअपला सेंड करा मी मी लगेच त्याबद्दल सुरू करेन मी फोटो सेंड करते आधी सिलेक्ट करा मग मी ऑर्डर कन्फर्म करते हो हो आपण स्टोरवर व्हिजिट करू शकतो उद्या